हां नमस्कार बोला हो बरोबर बरोबर आपण कोण बरं बरं बरं साहेब बोला बोला हो तुमचा तुमचा तुमचंच हो हो हो मीच केला आहे बरोबर बरोबर नाही नाही नाही साहेब असं काहीच नाही आहे मी सांगलीमध्ये कार्य माझं ऑफिस होतं इथे मी होते इतकी वर्षं काम करत पण माझं मूळ घर ठाण्याला आहे माझे बाकीचे सगळा परिवार ठाण्याला आहे तर आता मी सेवा निवृत्त झाल्यामुळे की आता ठाण्याला राहायला आले मला काही तिथलं खातं ठेऊन उपयोग नाही तेच माझं जे पेन्शनचं खातं आहे ना ते मला आपल्याच बँकेमध्ये पण ठाण्याच्या शाखेमध्ये बदलून हवं आहे त्याच्यासाठी मी अर्ज केला आहे आपल्याकडून आत्तापर्यंत छान सेवा आम्हाला मिळालीच आहे इ पण तशीच मिळेल बरं होईल खूपच बरं होईल पण आत्ता ह्या पावसाच्या दिवसांमध्ये मला ठाण्याहून सांगलीला तेवढ्यासाठी प्रवास करणं पण जीवावर आलं आहे एकेरीचं होईल मी इथल्या आमच्या इथल्या जवळच्या शाखेत जाईन आपल्या बँकेच्या इथले जे मुख्य आहेत प्रमुख त्यांना विचारीन की काय काय इथे मला द्यायचं आहे ते आणि ते तुमच्या बँकेसाठी शाखेसाठी काय काय देऊ शकतील हे सगळे कागदपत्रं मी घेते माझं पण पॅन कार्ड आहे आणि आधार कार्डची कॉपी त्याला प्रत जोडते आणि हे सगळं मी तुमच्याकडे पाठवते स्पीड पोस्टनी पाठवते आणि हे सगळ्याचे फोटो मी तुम्हाला ऑनलाईन पण पाठवते आणि तुम्ही ते जर मला ऑनलाईनच सेवा दिली तर खूपच बरं होईल कारण मग हां खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब खूप बरं होईल खूप धन्यवाद